शिक्षणाच्या बाबतीत बुलढाण्यात म्हटलं तर एम बी बी एसचे कॉलेज नाही आहे आणि तसं म्हटलं तर इथं शिक्षणाची उत उत उच्चतम जी कु उच्चतम जे शिक्षणाची पात्रता आहे तीबी ह्या बुलढाण्यामध्ये नाही आहे त्याच्यानंतर जेवढी शिक्षणाची पात्रता आहे ते पात्रता जवळपास शिक्षणाच्या बाबतीत समजा ग्राय पदवीधरपर्यंतच ती मानण्यात आहे त्याच्यानंतर रोजगाराच्या बाबतीत म्हटलं ते एम आय डी सी ह्या बुलढाण्यामध्ये नाही आहे या एम आय डी सी असल्यामुळे बुलढाण्यामध्ये एम आय डी सी नसल्यामुळे बा जे पूर्ण जेवढेबी विद्यार्थी शिकत आहेत किंवा शिकत आहेत ज्यांचं औद्योगिक किंवा औद्योगिक शिक्षणामध्ये चालू आहे किंवा आपला अभियंतामध्ये चालू आहे त्याच्यानंतर अभिनत्ता झालच्यानंतर जे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर आहेत त्यांच्यासाठीही शिक्षणा शिक्षण झाल्यानंतर रोजगारची हमी नाही आहे रोजगार कमी आहे आणि जे पण इथं बुलढाण्यामध्ये जेवढे पण कॉलेजीस किंवा मी एम आय डी सीज आहेत ते शिक्षण एवढं देतात की समजा जवळपास कॉलेज तर आपण इथं शिकून घेतो पण कॉलेजच्यानंतर जे शिक्षण शिक्षण झाल्याच्यानंतर पुढचं शिक्षण करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावे लागते त्याच्यामुळे कमीतकमी इथं बुलढाण्यामध्ये हे वाढलं पाहिजे कारण की घे युवक तर भरपूर सारे पण त्यांचं कौशल्यबी ज सर्वात जास्त आहे पण ते बुलढाण्यासाठी नाही आहे अन् उद्योगासाठी तर सर्वजणं कामं करत आहे